भारतात तर तशा बऱ्याच भाषा बोलल्या जातात जसं की दक्षिण भारतामध्ये पण बऱ्याच वेगळ्यावेगळ्या भाषा बोलल्या जातात जसं केरळमध्ये मल्याळम बोलली जाते मग तमीळनाडूमध्ये तमीळ बोलली जाते मग आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तेलगू बोलली जाते आणि कर्नाटकमध्ये कन्नड बोलली जाते त आणि उत्तर भारतात जास्त तर हिंदीचं प्रमाण आहे पण त्याच्यातही भरपूर वेगळ्या वेगळ्या विविधता आहे जसं राजस्थानमधे राजस्थानी बोलतात यू पी बिहारमध्ये भोजपुरी मैथिली वगैरे अशा भाषा बोलल्या जातात मग काही जागी उर्दू बोलली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते आणि तसं ओडिसामध्ये ओडी ओडिया बोलली जाते आम आसाममध्ये आसामी बोलली जाते तर अशा आपल्या भारतामध्ये खूप विविधता आहे भार आपल्या भाषेंमध्ये तरीही आपण भारतीय म्हणून एक सगळे एक राहतो तर ही आपली खूप मोठी उपलब्धी आहे